नवा सु नवा व्यवसाय सुरू करणे हे अत्य अत्यंत कठीण कार्यही नाही पण वास्तविक सोपंही नाही आहे आपल्याला जवा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर आपल्या चारही बाबी विचार करावा लागतो जसं आपल्याजवळ भूमी आहे का आपल्याजवळ तितका भांडवल आहे का जेणेकरून आणि जो व्यवसाय आपण स्थापित करणार आहो तो व्यवसाय त्यालाच पुढे जाऊन स्कोप आहे का त्याचं फ्युचर काय ह्या सगळ्या बाबी आपल्याला लक्षात घेऊन एखादी व्यवसाय स्थापित करता येतो परंतु भांडवल आपल्याजवळ जे आपण इनव्हेस्ट करून राह्यलो त्याचं बेनिफिट आपल्याला किती मिळू शकते सामोंर जाऊन हेही लक्षात घेणं आवश्यकता आहे आणि भांडवल तर लागतेच जर आपल्याजवळ आता भांडवल कमी असेल तर आपण विविध सोर्सेसने ते भांडवल घेऊ शकतो जसे की आपण लोन घेऊ शकतो लोन त्याच्या इंस्टाॅलमेंट आणि सोबतच म्हणजे